भारतातील भारतातील भारतातील यवतमाळ जिल्ह्यात असलेलं रेणुका हे देवस्थान आहे तिथं मा नवरात्रामध्ये पूजा केली जाते देवीची तिथं अष्टमीच्या दिवशी मोठी पूजा असते तिथून तिथे पाच किलोमीटर ते घाटात असलेलं देवस्थान आहे तिथं लोक दर्शनाला जातात नंतर मध्य प्रदेशमध्ये छत्तीस मध्यप्रदे मध्य प्रदेशमध्ये मोहटा महादेव म्हणून एक देवस्थान आहे तिथं लोक शिवरात्रीच्या दिवशी जातात पर्यटन्स शिवरात्रीच्या दिवशी जातात तिथं प् पूजा केली जाते तिथे लोक धनुष्यबाण चढवला जाते कापूर चढवला जाते तिथे खूप मोठी यात्रा असते त्या यात्रेरे यात्रेत कापूर हे कापूर जास्त विकला जातो नंतर मग केदारनाथ केदारनाथला लोक पंधरा एप्रिलनंतर जातात दिवाळीपर्यंत आणि एक बालाजी तिरूपती बालाजी तिथं तिरूपती बालाजीला लोक केस दान करतात तिथं तिथचं वैशिष्ट्य म्हणजे लोक तिथं केस दान करतात